मी एक स्टुडेंट आहे आणि मला शिक्षणामध्ये खूप अडचणी येतात जसे अभ्यास करणे परीक्षेमधे आणि असाइनमेंट कंप्लीट करणे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या जसे अभ्यास करणे हे सर्वात जिवावर येणारी गोष्ट आहे पण ती मार्क्स मिळवण्यासाठी तसेच डिग्री कंप्लीट करण्यासाठी करणे खूप महत्त्वाचे आहे आणि ते कर ते करता करता खूप परिस्थितींना हाम हाताळावे लागते जसे न अभ्या न इच्छा नसूनही अभ्यास करणे इच्छा नसूनही असाइनमेंट फक्त मार्कासाठी कवर करणे अशा सर्व गोष्टी कराव्या लागतात आणि शिक्षा शिक्षकही बळजबरी करून आपल्याकडून सर्व करून घेतात आणि ते इच्छा नसतानाही करावे लागतात हे आणि फायनॅनशियल कंडिशन जसेच मी कोणतेही काम नाही कर करत नसून सर्व गोष्टी व्यवस्थित हाताळणे आणि पैशांचे तारतम्य ठेवणे हे खूप महत्वाचे आहे आणि ते व्यवस्थितपणे परिस्थिति हॅं हॅं हॅंडल करणे हे सर्व करते